मी एक शूज ऑर्डर केलेला आहे तो मला बिलकुल कम्फर्ट फील होते आणि ते खूप छान आहेत कारण की तो शूज मला परफेक्ट झालेला आहे आणि परफेक्ट झालेला आहे आणि तो खूप स्मूथ आहे जेणेकरून माझ्या पायाला रॅशेश पण होत नाही आणि माझ्या पायाला खूप जास्त त्राससुद्धा होत नाही आणि मला मलाच नाही तर माझ्या फ्रेंडला पण ते खूप आवडलेलं आहे शूज आणि मी त्यांना म्हटलं आहे की तुम्ही पण ते शूज आपण कुठे पण कॅरी करू शकतो आणि ते घालण्यासाठी पण खूप छान आहे कारण की ते आपण कुठेही कॅरी करू शकतो आणि घालून जाऊ शकतो आणि आपल्यासाठी ते छान आहे आपल्याला शूज हा चांगलेला चांगला आहे आणि त्याची कंपनी पण खूप छान आहे आणि शूज मला तो खूप आवडलेला आहे त्याचा कलर पण खूप छान आहे मी शूजचा कलर ब्लॅकवाला ऑर्डर केलेला होता आणि परफेक्ट सेम तसाच शूज आलेला आहे त्याची हिल पण खूप छान आहे पाय पण दुखत नाही आणि मला तो शूज खूप आवडलेला आहे कारण की तो शूज खूप खूप खूप छान आहे